मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा मांडली जाते मराठी भाषेची निर्मिती ही संस्कृत प्राकृत आणि अपभ्रंश यातून निर्माण झालेली आहे अनेक शब्द जे आहेत ते मराठी भाषेमध्ये मराठी भाषेने संस्कृतमधून जसेच्या तसे उचललेले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात त्याबरोबरच इंग्रजी ही भाषा सुद्धा मराठी भाषेवरती अतिशय परिणामकारक त करताना दिसून येते सध्याच्या काळामध्ये आपण मराठी भाषा वापरत असताना त्यामध्ये मराठी भाषा बोलत असताना त्यामध्ये सर्रासपणे जसे संस्कृतचे शब्द आपण वापरतो तशाच पद्धतीने इंग्रजीचे शब्दही आपण वापरत असतो परंतु त्या आधीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक ज्या परकीय लोकांनी आक्रमणे केली त्यामध्ये पोर्तुगीज असतील डच असतील तर या लोकांनी यासारख्या अनेक लोकांनी भारतामध्ये आक्रमणे केल्यानंतर त्यांनी हा प्रदेश जिंकून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे त्यांची भाषा जी आहे किंवा त्यांच्या भाषेतले काही जे शब्द आहेत ते इथे प्रचलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळेच मराठीमध्ये असे अनेक शब्दप्रयोग आहेत ते मराठीतले सगळे शब्द प्रयोग बरेचसे शब्द हे इतर भाषेतून आलेले आहेत जसं की फारसी असेल उर्दू असेल अरबी असेल यासारख्या भाषांमधून पोर्तुगीज असेल डच असेल या सगळ्या भाषांमधून काही शब्द जे आहेत जे जसेच्या तसे मराठी भाषेने स्वीकारलेले आहेत आणि ते मराठी म्हणूनच रुळलेले आहेत जसं की कागद हा शब्द हा मूळचा मराठी नाही आहे तो इतर भाषेतून आलेला आहे दप्तर हा शब्द ही मूळचा मराठी भाषेतला शब्द नाही आहे हा ही इतर भाषेतून आलेला शब्द आहे आपण मातृ म्हणतो पितृ म्हणतो भातृ म्हणतो हे संस्कृत भाषेतून आलेले शब्द आहेत जसं की आपण टेबल म्हणतो पेन म्हणतो शर्ट म्हणतो यासारख्या अनेक जे शब्द आहेत ते इंग्रजी भाषेतून आलेले आहेत खुर्ची असेल घड्याळ असेल किंवा चष्मा असेल अशा अशा टाईपचे अशा प्रकारचे अनेक शब्द जे आहेत ते मराठीमध्ये इतर भाषांमधून आलेले आहेत आणि सध्या जे आपण मराठी भाषा बोलताना हे शब्द मराठीच आहेत असं म्हणून त्याचा वापर सर्रासपणे करत असतो परंतु मराठी भाषेवर संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा प्रभाव जो आहे त्यातून जे शब्द स्वीकारलेले आहेत मराठी भाषेने तसेच ते उर्दू उर्दू अरबी आणि फारसी भाषेतून जसेच्या तसे शब्द स्वीकारलेले आहेत आणि मराठी भाषा अशा पद्धतीने समृद्ध झालेली दिसून येते आहे